मला माहीत असलेले पाच राज्यांची नावे पहिलं राज्य आसाम राज्य दुसरं आंध्रप्रदेश राज्य तिसरं महाराष्ट्र राज्य चौथं बिहार राज्य आणि पाचवं राज्य म्हणजे कर्नाटक राज्य